सध्या विणकामाची आणि शिवणकापा कामाची यंत्रं खूपच वेगवेगळ्या प्रकारची निघालेली आहेत माझ्या वेळेस स्वेटर यंत्रावर विणण्याचं य कुठलंही यंत्र नव्हतं पण आता ती पण यंत्र निघालेली आहेत कॉम्प्युटरवर तुम्ही क डिझाईन तयार करू शकता आणि त्याचं भरतकाम तुम्ही कॉम्प्युटरवरतीच करू शकता असंही एक मोठं यंत्र निघालेलं आहे आणि अशी यंत्रं आणि अशी खूप प्रगती ह्या प्रकारामध्ये होत आहे त्यामुळे अनेक वेगवेगळ्या फॅशन पण येत आहेत आणि मला ते शिकायला नक्कीच आवडेल